मला हस्तकलेची आवड असल्यामुळे नेहमीच स्वतः काही तरी बनवलेलं दुसऱ्यांना भेटवस्तू म्हणून देताना खूप आनंद होतो कारण त्याच्यामध्ये स्वतःची क्रिएटिविटी असते सृजनशीलता आपली आपण त्यातून दाखवू शकतो मी ग्रिटिंग्स ग्रिटिंग कार्ड त्याच्यानंतर गणपतीच्या मूर्ती हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाला वाढदिवसाला एक ग्रिटिंग कार्ड देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो गणपतीच्या काळामध्ये लहान मुलांना गणपतीच्या मूर्ती बनवायला शिकवणं आणि त्या त्यांच्या घरामध्ये स्थापन करून त्यांची पूजा करणं हे सुद्धा आम्ही गेल्या चारपाच वर्षापासून करतो आहे यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो आणि मुलांच्या चेहऱ्यावरती आपण स्वतः बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती आणि आपण त्याची पूजा करतो आहे हा आनंद मुलांना जो मिळतो ते बघून खरंच खूप बरं वाटतं आपण स्वतः हाताने ज्या वस्तू तयार करतो त्या करताना आपल्याला आपण त्या वस्तूशी नकळतपणे जोडलं जातो आणि आपल्या भावना त्या वस्तूशी निगडीत तयार होतात आणि त्यामुळे त्या वस्तू खूप जवळच्या वाटतात जरी निर्जीव वस्तू असल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपुलकी निर्माण करू शकतो आपण आणि म्हणून अशा वस्तू मला खूप आवडतात मी ज्यांना ज्यांना अशी भेटवस्तू दिलेल्या आहेत त्यांनीसुद्धा मला हेच सांगितलं की तुम्ही दिलेल्या वस्तू कितीही छोट्या किंवा साध्याशा असल्या तरीसुद्धा त्याच्यामधून तुमची जी आपुलकी कळते आणि तुम्ही देण्यामागची जी भावना आहे ती भावना या वस्तूंमधून सहज लक्षात येते आणि त्यामुळे आम्हाला अशा वस्तू खूप आवडतात बरेच लोकं माझ्याकडे दुसऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी म्हणूनसुद्धा काही वस्तू तयार करून घेतात त्याच्यामध्ये जास्त करून ग्रिटिंग कार्ड्स असतात काही डेकोरेटिव्ह वस्तू आहेत इतर काही आहेत की ज्याच्यामुळे लोकांना आनंद होतो आणि त्या पर्सनलाइज गिफ्ट म्हणून ते त्यांच्या नावाने देऊ शकतात अशा सगळ्या गोष्टी मी बनवून देऊ शकते